तुमचं कटींगचं दुकान आहे का तुमच्याकडे कोणत्या प्रकारच्या कटिंगी केल्या जातं नाही सांगा ना कोणता आहे ते बरं ठीक आहे कोणत्या प्रकारच्या कटींगी केल्या जातात हो मग आमच्या घरी कार्यक्रम हे आमच्याकडे पाच सहाजण कस्टंबर आहेत त्यांच्या कटींगी करून द्यायच्या आणि उद्या येऊच ना पण तुमच्याकडे सनी जाधवचं कट मारता का तुम्ही पण त्याचा रेट किती आहे ओ आणि अजून किती प्रकारच्या कटिंगी तुमच्याकडे आहेत ओके बरं आणि नंतर आम्हाला फेशवाश पण करायचा आहे का तुमच्याकडे बरं त्याचा किती रेट आहे बरं त्यां त्याचा किती रेट आहे बरं ओके ठीक ठीक आहे आम्ही मग नंतर उद्याच्याला येऊत पाच सहा ओके ठीक आहे चालत आहे ठेवा मग हो हो ठेवा चालते